आमच्या महाराष्ट्र राज्यात म्हणजे पोशाख आणि आमचं सांस्कृतिक जर परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये न् स्त्रियांसाठी नऊवारी साडी आणि डोकीवर पदर तसंच पुरुषांसाठी सदरा आणि धोतर डोक्यावर पगडी किंवा टोपी अशा प्रकारचा पोशाख असतो आणि हे सगळे कपडे सुती असतात तसंच दागिन्यांमध्ये म्हटलं तर स्त्रियांच्या अगदी नाकात नथ त्यानंतर गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळ सूत्र किंवा सोन्याचे दागिने आणि ब् हातात बांगड्या काचेच्या बांगड्या असतील सोन्याच्या बांगड्या तसंच पायात पैंजण आणि बोटांमध्ये जोडवी अशा प्रकारचं सौभाग्यवतीची लक्षणं किंवा म् सौभाग्यवतीला दागिने परिधान करत केले जातात त्यानंतर पुरुषांच्या बाबतीत म्हटलं तर पुरुषांचे सुती कपडे आणि डोक्यावर टोपी ही फार महत्त्वाची आहे कारण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी शेती प् प्रधान हा प्रदेश असल्यामुळे शेतकरी हे महत्त्वाचे मानले आतात आणि शेती शेती करण्यासाठी ते जेव्हा शेतामध्ये उन्हातान्हात कामं करत असतात त्यावेळेला त्यांना हा पोशाख परिधान करावा लागतो आणि तो फायदेशीर ठरतो